आम्हाला नळाची पाणी मिळते आणि आम्हाला नळाचे पाणी मिळल्या मिळ मिळते म्हणून आम्हाला खूप मदत होते नाहीतर याच्या अगोदरची गोष्ट म्हटलं तर आम्हाला दोन दोन किलोमीटरवरून आम्हाला विहरीचे पाणी ओढून आणावे लागे याच्यामुळे आम्हाला जेव्हापासून आमच्या गावामधे नळाची व्यवस्था झाली तर आम्हाला खूप आनंद झाला